तसं तर आम्ही पुस्तके सहजासहजी दुकानातूनच घेतो कारणकी किताबघर नावाचं एक दुकान आहे आमच्या जवळच तर तिथूनच आम्ही नगदी पैसे देऊन किताब वगैरे खरीदतो आणि जर सेकंडहॅन्ड पुस्तकाबद्दल म्हटलं तर मग चिऊचे बाजारमध्ये जे की आता अभ्यासक्रमाचे आपण म्हणून दहावी बारावी तर ते जास्त महाग पडतात पुस्तकं तर ते मग आम्ही सेकंडहॅन्डच घेतो म्हणजे आम्ही दोन्ही प्रकारचे पुस्तकं घेतो सेकंडहॅन्डसुद्धा घेतो आणि डायरेक्ट खरेदीसुद्धा करतो पण काही काही म्हणजे जे बुक्स आहेत ते सहजासहजी म्हणजे मिळणे मुश्किल असतात आमच्या पुस्तक बाजारमध्ये आपण इंग्लिश अंग्रेजीवाले म्हनू किंवा मग यू पी एस सी जी एम पी एस सीचे काही बुक्स आहेत तर ते ऑनलाईन ऑर्डर करता येते कारण की ॲमेझॉन ॲपवरून जर आपण बघितलं तर तिथे बुक्स म्हणजे डिस्काऊंटवरसुद्धा भेटतात पण ते म्हणजे चांगल्या क्वालिटीचे बुक्स असतात